मला इतकं जास्त तर गावातल्या महिलांबद्दल माहिती नाही पण एकदा माझ्या आज्जीने मला हे सांगितलं होतं की जेव्हा गावातील लाल मिरची हे जे तिखट आहे ते कशा प्रकारे म्हणजे महिला काढतात सहजासहजी तर जेव्हा जे मिरच्या असतात लाल मिरच्या जेव्हा त्या ओल्या असतात तर त्यांना कडक उन्हात सुकवतात आधी आणि त्यानंतर मग त्यांना चारपाच असं कुटणं ठेवलेले असतात आणि दोनदोन बाया अशा जोड्यामध्ये त्यांना कुटतात एकानंतर एक तर ही एक खूपच जास्त म्हणजे सोपी पद्धत आहे म्हणतात ते मिरचीचं पावडर काढायची तर आधी मला कळलं नव्हतं की म्हणजे त्याने पावडर कशी काय असं होऊ शकते तर ते दगडाचं एक कुटणं असते ज्याने मिर्चींना ठेचल्या जाते खूप चांगल्या प्र प्रकारे खूप वेळपर्यंत पण दोन जणी असल्यामुळे तसं म्हटलं तर दोन जणी असल्यामुळे लवकर ते पिसल्यापण जातं आणि लवकर त्याचं पावडर बारीक होते तसं जर म्हटलं तर एकटीने करत बसली एकटी बाई नं तर ते लवकर होत नाही पण दोघी जणींचा हातभार लावून ते लवकर होते तर अशा प्रकारे म गावातल्या महिला जे आहेत ते लाल मिरचीचं तिखट काढतात